हलो हा बोला हो किराणा दुकान आहे आमचं वर्कशॉपला आहे

नाही नाही सर्वच ठेवतो धान्यच ठेवतं तर आमच्याकडे आमच्याकडे कोलमचा तांदूळ आहे त्याच्यानंतर बिर्यानी राईस आहे इंद इंद्रायणी बासमती स सर्व प्रकारचा किराणा आमच्याकडे हा भेटेल ज्वारी भेटेल ज्वारी भेटेल ज्वारी भेटेल तुम्हाला सात रुपये किलो साठ रुपये किलो किलो किलोनुसार भेटेल तुम्हाला सर्व प्रकारच्या किराणाधील साबण थोडा शाम्पू पॅकेटपासून लूजपर्यंत तेलाचे पॅकेट आणि लूज किराणा किराणा भेटून जाईल तुमचा सर्व क्वालिटीचा जात आणि कसला पोहा भेटते आपल्याकडे आपल्याकडे एकशे दहा रुपये किलोनी शेंगदाणा आहे आणि रेगुलर कस्टमरसाठी आपण थोडी प्राईस कमी करूनपण देऊ शकतो हो सगळ्या प्र सगळ्या प्रकारच्या तेलाचे पॉकेट लूज लूज तेल तांदूळ ज्वारी घऊ सर्व प्रकारचा किराणा नाही घरपोच तर नाही आहे घरपोच नाही आहे हा तुम्हाला दुकानालाच यावं लागणार आहे आणि दुवा दुकानाला येऊनच खरेदी करावं लागणार चालतं आहे एकदा तुम्ही विजिट द्याल येऊन दुकानाला ह

साठ रुपये किलो ठीक आहे काल साईट ठेवतो कस्टमर आले